आपल्या भारतात चौसष्ट कलांपैकी असलेली कला आहे बघ आणि त्यात दोनशेपैकी अधिक लोकनृत्य प्रिय आहे ही भारतात प्रसिद्ध आहेत बरं का भारतात ही प्रसिद्ध आहे लोक भारतात प्रसि आणि त्यातले मी काही चार गोष्टी सा म्हणजे चार नृत्य सांगते तुम्हाला मला जी माहिती आहेत चार नृत्य ती माहीत सांगते तुम्हाला म्हणजे आपले जे असतात प्रसिद्ध आणि ते पण तर त्यातली पहिली भरतनाट्यम तर भरतनाट्यममध्ये कसं आहे ही सर्वात प्राचीन नृत्यकला आहे ख अगं खरंच तर प्राचीन नृत्यकला आहे आपल्याकडे ती आता मी तुला सांगते म्हणून सांगते प्राचीन नृत्यकला आहे तुला माहिती पाहिजे होती मग सांगते गं प्राचीन नृत्यकला आणि ते खूप प्रसिद्ध पण आहे का आता ती कुठून कशी आली ते पण तुला सांगते तामिळनाडूतून तंजायपूरमध्ये आली आता त्यांनी का दिली तर काय आता त्यांचं काय असेल ती तेव्हा त्यांनी दिली आणि दिली त्यातून ह्या शैलीवर मग द्रविड संस्कृतीचा प्रभाव पण आहे बघ हं ह्या अशा तशा शैली नाहीत हं तर आता दुसरी बघू आपण ती पण कथा आहे ती कथा उत्तर भारतात उदयास आलेली ही शैली आहे उदयास आलेली शैली हां बनारस जयपूर लखनऊ येथे स्थापन झाली म्हणजे त्या काय बनारस वगैरे स्थापन झाली त्याच्यात यावर मोंगल म्हणजे यावर मोंगल संस्कृतीचा देखील प्रभाव आहे मोंगल जी होती संस्कृती यांचा पण प्रभाव आहे आता तिसरी बघू आता तिसरी काय तिसरी पण नृत्यशैली तशी सोपीच आहे कथाकथन ते तुलाही जमेल बघ कथाकथन केरळाची वैशिष्ट्य पूर्ण शैली आहे ही बघ कथ मग काय अगं काय तुला सांगू केरळाची आणि केरळ तिकडची आर्य आणि द्रविड संस्कृतीचा पण प्रभाव आहे ह्याच्या अं खरच तर प्रभाव आहे अजून काय तर चार चौथी पण राहिली तुला सांगायची चौथी काय चौथी पण सोपी मन मणिपूर नृत्य आहे त्याच्यात आता काय मणिपूर नृत्य बघू आपण चल बघू दाखव तुला पण त्याच्यातलं मणिपूर आसाम बांगला त्रिपुटी या इ ईशान्य म्हणजे त्या ईशान्य बाजूनं आलेल्या आहे भारतातील या शैली आहेत बघ म्हणजे ईशान्य ईशान्य बाजूला माहितीच असेल बघ त्या ईशान्य बाजूकडून ती आलेली आहे वैष्णव संप्रदायांचा प्रभाव देखील आहे त्याच्यात म्हणजे वैष्णव काय असेल ती संप्रदायाचा प्रभाव पण आहे तर आता हे आपणहे जाणून घेतलं आहे की चार वैशिष तुला सांगितल्या चार नृत्य शैली सगळ्या तुला मी सांगितल्या आहेत तुला आता बघ तुला कशा पटल्या तशा मला परत फोन करून सांग सांग की मला अशा अशा नृत्य शैलीचा अजून अभ्यास करायचा आहे मी अजून सांगते काय बरं हो हो ओके ठेव ठेव बाय